व्यापार आणि वाणिज्य यासारख्या स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये मराठीचा वापर जर आपण बघायला गेलो ना आजकाल तर तो बऱ्यापैकी आहे कारण आपली मातृभाषाच मराठी त्यामुळं असं वाटतं आहे की मराठीचा जो वापर आपण व्यापारामध्ये किंवा वाणिज्य याच्यामध्ये जे करत आहोत तो बऱ्यापैकी न राहता अतिशय अगदी उत्कृष्ट दर्जाचा जर झाला तर आपल्याला आणखी प्रगती होईल असं मला वाटतं आहे कारण आपण ज्यावेळेस आप बघतो व्यापारामध्ये एखादी गोष्ट जर घ्यायची असेल आयात निर्यातीचा संबंध ज्यावेळेस येतो त्यावेळेस बऱ्याच वेळा असं होतं की आपण इंग्लिश शब्द त्यामध्ये जरा जास्त प्रमाणात वापरण्याचं दिसून येतं व्यापारी लोक असतील एक्सपोट म्हणतात किंवा नंतर आणखी जे काही वेगवेगळे इंग्लिश शब्द असतात त्या उत्पादनाच्या बाबतीत ते थोडेफार वापरले जातात मग त्यामुळं काय होतं माहीत आहे का की जो मराठी ग्राहक आहे त्यांना काही वेळा त्या इंग्रजी शब्दांचा अर्थ न कळल्यामुळं त्यांची व्यापाराची जी पद्धत आहे ती कुठंतरी थोडीशी मग घसरल्यासारखी होते मग त्यांना न व्यवस्थित समजलं जात नाही वाणिज्य बाबतीत पण तसंच होतं वि इतर व्यवहार जे असतात ते बऱ्याच वेळा मराठीत न राहिल्यामुळे ग्रामीण भागामध्ये लोकांना मराठी माणसाला लवकर ते समजलं जात नाही आणि त्यामुळं काय होतं की थोडाफार त्यांचं नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळं हा जो आपला व्यापार आणि वाणिज्यमधला मराठी भाषेचा जो संबंध आहे किंवा जो वापर आहे तो आपण अधिक अधिक प्रमाणात जर वाढवला तर तो जास्त करून ग्रामीण भागातल्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे जेवढं आपण जास्त व्यापारीकरण असेल की जे ते मराठी भाषेत जेवढं जास्त वापरू इंग्रजी भाषा ज्या पद्धतीने वापरतो त्या पद्धतीनं जर वापरत राहिलो तर मराठी भाषेमुळे व्यापारात सुद्धा ह्या ग्रामीण भागातून नक्कीच सुधारणेस वाव मिळणार आहे त्यामुळं व्यापार आणि वाणिज्य यासारख्या स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये मराठीचा वापर हा भरपूर प्रमाणात करावा असं मला वाटतं आहे